हॅलो सर सर मी कॉलेजमधूनच बोलत आहे स्टुडंट सर माझं नाव आणि निलेश पोरकार सर म्हणजे ती आत्ताच माझं एक टेस्ट झाली होती तर सर माझी प्रकृती चांगली नसल्याने माझं काही येणं झालं नाही सर आणि सिलेबस पण खूप मागं होतं सर त्यामुळे म्हणजे ते क्लिअर नाही झाली आहे सर हो सर याच्यानंतर तर रेगुलर करणार आहे पण आत्तापर्यंत म्हणजे माझी प्रकृती बरी बरोबर नव्हती ना सर हां त्याच्यामुळे ही प्रॉब्लेम झाली

सर कॉलेजला मी आता या दोन तीन दिवसात पुढच्या आठवड्यापासून जॉईनिंग होईन सर चालू रेगुलरली सर मग आता ही टेस्ट झाली तर हां सर बरं ठीक आहे सर मी उद्या प उद्यापासून पण येऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही

ठीक आहे सर आणि सर ते टेस्ट वगैरे होऊन जाईल ना बोल सर मला अटेंड करता येईल ना म्हणजे टेस्ट आता मी दिली ना हां हा सर ठीक आहे सर सर ते क्वश्चन वगैरे मग मला कॉलेजमध्येच आल्यावर मिळतील का ते टेस्टची क्वश्शन वगैरे मला कॉलेजमध्येच आल्यावर मिळतील का सर हां सर हां सर बरं ठीक आहे सर चालेल ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे सर थँक्यू सर